माझ्या कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात त्यावेळेला आजही सोहळं हे वापरूनच कार्यक्रम केला जातो त्याचबरोबर आमच्या कुटुंबामध्ये विविध सण साजरे केले जातात त्यामध्ये संक्रांत हा सण असा आहे की त्यावेळेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून गावातल्या महिलांना बोलवलं जातं व त्यांना योग्य ते दान म्हणून आई काही ना काही देत असते वाण म्हणून आई काही ना काहीतरी देत असते त्याचबरोबर इतर जे काही सण आहेत तर त्या सणाच्या वेळेला दसरा सण आहे त्यावेळेला सोनं वाटप केल्या जातं म्हणजेच आपट्याची पानं दिली जातात त्याचबरोबर दिवाळी आहे काही गणपती उत्सव आहे नवरात्र आहे असे विविध सण साजरे केले जातात